भारताच्या फॅशनबद्दल जर म्हणायचं झालं तर तसं पहिलेच्या काळामध्ये कसं होतं की खूप जास्त असे पूर्ण स्लीवचे कपडे घालाचे होते लुगडं घालत होते साड्या घालत होते फ्रॉक घालत होते धोती कुर्ता घालत होते तर कसे हे आताच्या काळामध्ये जर बघितलं तर हे सर्व घालणं कमी झालं आहे जीन्स पॅन्ट आले त्याच्यातही फॅशन म्हणून फाटलेले कपडे घालतात एवढंच नाही तर छोटे छोटे क कपडे आले आहे ते घालून फिरतात आता कसं आहे जसे आपल्या संस्कृती प्रमाणे जर बघितलं तर काळानुरूप फॅशन बदलत गेलं आहे आणि हे सर्व फॅशन कसं बाहेरच्या देशातून आलेलं आहे आणि सर्व बाहेरच्या देशातल्या लोकांना पाहून ते भारतामध्ये करत आहेत तर या सर्वामुळे भारताच्या संस्कृतीवर खूप जास्त प्रभाव पडला आहे फक्त कपड्यासोबतच नाही तर लोकांचे मनही बदलत चालले आहे फॅशनबरोबर आणि माझ्या जर कपड्याचा प्रकार म्हटला तर मला खादीचे कपडे शर्ट पॅन्ट घालायला खूप आवडते आणि हे सर्व मी ऑनलाईन किंवा जवळच्या बाजारातून घेऊन आणतो